बाजूलाच एक एका महिन्यापूर्वी लग्न झालेली एक बाई आली होती ती एकदम बघायला साधी सिंपल होती शिवाय शांत स्वभावाची होती आणि अचानक तिच्यावर असं काहीतरी असं झालेलं होतं भांडण घरामध्ये काहीतरीच तर ती इतकी बोंबलली एवढी शिवीगाळ ओव्हररिॲक्ट केली असं तिचा चेहराहुन वाट चेहऱ्याकडे बघितलं तिचा बुवा तिच्या अंगाकडे बघितलं तर वाटत नाही की ही इतकी बोलणार असं वगैरे बोलणार पण ती हात उचलायची हे करायची जसं काही की बॉडीबिल्डर आहे तशा टाईप ती रहायची वा पण ती लग्नाधरून लग्न करून आली होती एक महिना आधी तेव्हा ती वाटायची नाही की ही इतकी अशी असेल म्हणून पण तिने आज तो रूप दाखवला की एकदम असं खूप हे वाटलं की ही बाई इतकी अशी कशी करू शकते की एकदम साधी भोळी वाटते पण याच्यानंतर तो दुसरा एक रूप आहे असं वाटत आहे